अरे यशवंत मला तुझी जरा मदत हवी होती अरे हे माझं जरा सरकारी ऑफिसमध्ये काम होतं ना तिथे मला माझे ड जे आधार कार्ड वगैरे काय काय डॉकुमेंट आहेत ते सबमिट करायला सांगितले आहेत पण मी माझी आधार कार्ड ओरिजनल कुठे भेटत नाही मी आणायला विसरलो वाटतं पण ते आता मला त्वरित दिलं पाहिजे लवकर अर्जंटमध्ये आहे मग ते डि त्यांनी मला सांगितलं की डिजि लॉकरमधून आधार कार्ड घेऊ शकता म्हणून पण त्याबद्दल मला काय माहीत नाही रे तेवढी हे नाही आहे मग तू मला सांग ना डिजि लॉकरमधून कसं मी माझं आधार कार्ड मिळवू शकतो किंवा कसं काय करू शकतो कारण त्यांना आता लगेच जरा दिलं पाहिजे तर त्याबद्दल जरा मला माहिती सांग ना तू कशी काय करू शकतो ते म्हणजे मी त्यांना डिजि लॉकरमधून हे करू शकतो